हां हां मी तुमची काय मदत करू शकते

महाराष्ट्रामध्ये फेमस पोहे आहे उपमा आहे थालीपीठ आहे पोहे हो हो पोहे मिरची कांदे आलू वगैरेने बनला असते

उपमा रव्याने बनला असते आणि ठीक आहे थालीपीठ पण खूप फेमस असते हो हो हो हो हो महाराष्ट्रामध्ये सगळ्यात फेमस पुरणपोळीच आहे हो हो तुम्हाला महाराष्ट्राची पुरणपोळी आवडेल ना खायला

तुम्हाला तुम्हाला मिळून जाईन ना अर्ध्या एक घंट्यामध्ये हा ठीक आहे धन्यवाद हा